माझ्या घरची भांडी मीच धुते भांड्याच्या प्रकारामध्ये स्टीलची भांडी नेहमीच्या यूजमध्ये असणारी जर्मनची वा एखादेवा एखादेवेळा वापरण्यात आलेली काचेची जी काचेची भांडी रोज नाही वापरू शकत त्याचप्रमाणे कधी कधी आठवड्यातून एकदा किंवा पंधरवड्यातून एकदा मी पितळेची भांडी वापरते पितळेची भांडी वापरण्यासाठी चांगली आहेत आरोग्यासाठी पण चांगली आहे पण ते घासण्यासाठी खूप त्रास जातो त्याच्यासाठी लिंबू लावावा लागतो लिंबू लावून त्याला साबूनने स्वच्छ करावं लागते त्यातही त्याच्यावर डाग पडल्या जाते ते डाग काढण्यासाठी मार्केटमध्ये जी पितांबरी साबुन मिळते किंवा पावडर मिळते त्याने घासावं लागते घासल्यावरसुद्धा काहीकाही डाग निघत नाही तर ते उन्हात चांगलं स्वच्छ कापडाने पुसून घ्यावं लागते त्यामुळे नेहमीच्या वापरामध्ये मी स्टीलची आणि जर्मनची भांडी वापरते त्यात कधी स्टील जर्मनच्या भांड्या पितळ स्टीलच्या भांड्यामध्ये तूप गरम करायचं असल्यास ते गरम पाण्याने धुवावं लागते